आमच्या भागातील क्रीडा शिक्षण संस्था हे दोन आहे एच यू पी एम अमरावतीला आहेत क्रीडा प्रशिक्षणामधून खूप काही शिकायला मिळतात जसं की कोणती भरती वगैरे द्यायची असली तर क्रीडा याच्यातून प्रशिक्षणातून आपल्याला सहमती मिळतात क्रीडा म्हणजे दोन्ही व्यक्तींसाठी आहे मुलांसाठी सुद्धा आहे मुलींसाठी सुद्धा आहे क्रीडा प्र प्रशिक्षणातून आपल्याला पोलीस भरती वगैरे देता येतात आर्मीला सुद्धा रनिंग वगैरे करण्याकरता क्रीडेतून आपण शिक शिकल्या जातो लोक लोकांसाठी खूप उपलब्ध आहे